रेडिओ आणि टेलिव्हिजन या माध्यमातून मराठी भाषा ही खूप प्रचलित आहे आणि या मराठी भाषेमध्ये सगळ्यात रेडिओमध्ये आपण मराठी बातम्या ऐकू शकतो मराठी गाणी ऐकू शकतो जुन्या नव्या गाण्यांची तर रेलचेल दिवसभर चालू असते आणि त्या गाण्यांमुळे मं सगळ्यांची करमणुकीचे साधन म्हणजे रेडिओ आहे टेलिव्हिजन म्हणलं तर त्याच्यात मराठी मराठी मालिका मराठी बातम्या मराठी खेळ मराठी सारेगम हे तर खूप सगळ्यांचे आवडीचे झालेले आहे मरा मराठी गाण्यांचा जं खूप साठा हा आपल्या म महाराष्ट्रात असल्यामुळे लता मंगेशकरची गाणी सुधीर फडकेंची गाणी ही तर खूप गाजलेली गाणी याच्यामुळे वृद्धांची खूप सोय होते मराठी गाण्यांमुळे आणि रेडिओमुळे ऐकायला मिळू शकतं तुम्ही रेडियो कुठंही नेला तरी मराठी गाणी ही कधीच लयाला जाणार नाहीत लता मंगेशकर आशा भोसले हृदयनाथ मंगेशकर यांची गाणी अगणित अगणित गाणी आहेत आणि ती गाणी प्र प्रचलित कायम प्रचलित असतात आणि ती गाणी ऐकण्याचा आपल्याला सगळ्यांना सगळ्यांची आवड ही मराठी गाण्यांमधूनच येते मराठवाड्यात जास्त करून सगळ्या गोष्टींची गाणी आणि मालिका यामधून विरंगुळा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे मी सांगू शकते की लहान मुलांना सुद्धा सारेगमपमुळे आपल्या आवाजाची क्षमता वाढवण्याची कला जोपासली जाते आणि त्यात पालक त्यांना साथ देतात त्या त्यामुळे मुलांना आपल्या करियरचा आज एक मार्ग मिळाला आहे मराठी माध्यमातून मुलं आता खूप पुढे पुढे चाललेली आहेत टे टेलिव्हिजनच्या मालिकांमधून मराठी मराठी मुलांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आलेला आहे की जेणेकरून आपण त्या स्टेजवर आपला परफॉर्मन्स देऊ शकतो आणि आपण पुढे जाऊ शकतो कारण मराठी मराठी ही भाषा अशी आहे की आपण लहानपणापासून त्याच्या आईसारखं बोलतो आई जसं बोलते तसं आपण त्यांच्याशी बोलतो आणि रेडिओमधून आपण हे गाणे कुठेही एफ एमवर गाडीत बसून अगदी डोंगरावर सुद्धा ऐकू शकतो मराठी गाण्यांची जुनी गाणी ही सगळ्या प्रकारच्या भावनांमधून व्यक्त होते दिवाळी दसरा त्याच्यानंतर हो होळी या सगळ्या सणांमधून आपला आपला सणांचा सा साजरा केला जातो या गाण्यांमधून त्याची आठवण येते आणि त्याच्यामुळे मराठी भाषा ही का कायम आपल्याला आपली माय मायबोली असल्यामुळे आपल्याला ती आवडणारच धन्यवाद